सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असे दोन ग्रहण असतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहण पाहणे हे चांगले आहे कारण ते खगोलीय दृष्टिकोनातून बघितले जातात विधी किंवा शास्त्रोक्त पद्धतीचा वापर त्यामधे पाळत नाही किंवा ते नियम पाळत नाही एक खौगोलिक घटना म्हणूनच किंवा एक नैसर्गिक घटना म्हणूनच त्यामागे बघण्याचा दृष्टिकोन असतो परंतु जे शास्त्र मानतात किंवा जे विधी पाळतात ते लोक ग्रहणाला ज्या आपल्या राशी आहेत किंवा ज्या आपल्या पत्रिका ज्या आपलं असतात त्यांच्या घटनेनुसार ते मानतात किंवा त्या तिथीनुसार मानतात म्हणून ज्या राशींवरती त्याचा परिणाम होतो किंवा प् त्यांना ते हानिकारक आहे असं आपल्या शास्त्रामधे जसं सांगण्यात येतं तर त्यानुसार ते लोक ग्रहण पाहू नये असं त्यांना एकंदरीत सांगण्यात येतं किंवा ज्या राशींना हे ग्रहण चांगलं आहे किंवा त्याचा परिणाम त्यांच्या पुढील जीवनावर हा चांगला होऊ शकतो असं देखील जेव्हा त्या शास्त्रानुसार जेव्हा सांगण्यात येतं त्यावेळेस ते ग्रहण पाहण्यामधे कुठलीही अड अडचण निर्माण होत नाही किंवा त्यांना ते बघण्यासाठी किंवा त्यांच्या पुढच्या शारीरिक जीवनावर किंवा मानसिक जीवनावर कुठलाही परिणाम होत नाही असं शास्त्रानुसार सांगिल्यानुसार ते लोक बघतात